मला कामानिमित्त वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये मला प्रवास करावा लागतो त्यामुळे मला भरपूर ठिकाणी वेगवेगळा अनुभव येत असतो तर अशाच वेळेला काही एक अनुभव असे पण आहेत माझ्याकडे की जिथे वेगवेगळ्या राज्यात प्रवास करताना काम करताना तिथली बोली भाषा जी आहे ही वेगळी असते कारण की मी महाराष्ट्रामध्ये आहे माझी भाषा मराठी आहे मला मराठी हिंदी येते आणि प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी असते हिंदी स्टेटमध्ये काम करताना आपण हिंदीचा वापर करत असतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त बाहेर इतरत्र जे स्टेट आहे तिथे काम करत असताना आपल्याला तिथलीच भाषा वापरावी लागते तिथल्याच भाषेमध्ये आपल्याला संवाद साधावा लागतो तर काही वेळेला आता जसं लास्ट टाइमचं असं मला सांगायचं झालं तर मी बंगलोरला गेलेली कर्नाटकमध्ये तिथे जास्तीत जास्त लोकं जी आहे ती कर्नाटक भाषेमध्ये बोलतात तिकडची भाषा कर्नाटक असल्यामुळे तर ही भाषा मला येत नाही परंतु थोडी हलकी समजायला येते परंतु त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलून इंग्लिशमध्ये बोलून काही वाक्यं संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे तर अशावेळी आम्हाला त्यांच्याशी जुळवून ताळमेळ बसवून काम करावं लागतो आहे तर भाषेचे अडथळे आमच्या समोर येत असतात त्याच्यामुळे काहीही शब्द आम्हाला भाषा आम्हाला काही वेळेला समजायला येत नाही तर मग त्याचं आम्हाला ट्रान्सलेटर करून ट्रान्सलेट करून विचारून घ्यावं लागते की काय आहे अर्थ काय आहे तर अशाप्रकारे आम्हाला लोकांशी संवाद साधावा लागतो